हॅलो काय नाही स्वयंपाक चाललाय

हो तब्बेत चांगली आहे लेकरं मोबाईल मोबाईलवर गेम खेळालेत पबजीचा काय करावं ऐकतच ना नाहीत जेवणसुद्धा करेनात मोबाईल शिवाय मोबाईल ना मोबाईल नाही दिला तर जेवण करेनात का बोलेनात कोणाशी तसे कराय त्याच्यासाठी काय तरी करना लागेल आता इलाज ना हो आमच्या गल्लीत पण आहेत

हो ते पबजीचा तर खूपच हे झालंय परिणाम झालंय लहान्यापासून मोठ्यापर्यंत तेच त्याच्यामुळेच काय की ते लक्षच राहीना त्यायला बाकीच्या व्यवहारावर याच्यावर लक्ष द्यायला नाह थोडा थोडा करून आता बंदच करते हं हो हं

हा हो आता थोडी थोडी एकदम तर मोडणार नाई सवय पन थोडी थोडी लावावं लागेल न

त्याच्यासाठीच आता आपल्यालाच काय तरी करनं लागंल

अ् तेच चांगलं उपाय आहे हो हो करते